शाळेमधील माझा सर्वात आवडता विषय म्हणजे गणित कारण गणित मला जेव्हा मी लहान म्हणजे पहिलीत होती तेव्हापासून मला गणित विषय खूप आवडायचा तर मला बेरीज वजाबाकी पहिलीमध्येच येत होतं जर मी मग तिसरी चौथीनंतर आम्हाला मोठे मोठे गणितं येऊ लागले भागाकार बेरीज वजाबाकी तर हे तर पहिली दुसरीमध्येच होते मग आम्हाला काही सूत्रांचे गणितं येऊ लागले तर मग तो विषय मला म्हणजे एक गणित जमलं की मला सर्व गणित जमायचे असं म्हणजे मग त्याप्रकारे मला आनंद येत होता की गणितं करायचा तर मला म्हणजे इंग्लिश विषय खूप हार्ड जायचा कारण मला इंग्लिश वाचायला हार्ड जात होतं मला इंग्लिश वाचायला येत नव्हतं तर मला तो इंग्लिश विषय आवडत नव्हता आणि एकवेळला तरं म्हणजे मला गणित विषयामध्ये आणि इंग्लिश विषयामध्ये माझ्या शाळेमध्ये माझ्यासोबत कॉम्पिटिशन लावली तर गणित विषयामध्ये माझाच नंबर आला कारण मी पहिल्यापासून पूर्ण शाळेमध्ये माझा गणितामध्ये प्रथमच नंबर होता माझा सोबत म्हणजे गणितामध्ये कोणी जिंकूच शकत नव्हतं तर आणि इंग्लिशमध्ये मला तर म्हणजे एवढं फार काही जमत नव्हतं म्हणजे मला इंग्लिशमध्ये माझा तरीही म्हणजे दुसरा क्रमांक आला आणि ते म्हणजे म्हणजे प्रथ इंग्लिशमध्ये मला जमवून काही जमत नसूनही माझा दुसरा क्रमांक आला त्यामुळे मला खूप आनंद आनंद झाला होता आणि हे एक माझी आनंदी आठवण म्हणून राहिली होती